मा माझ्याकडे तसं तर बऱ्याच साऱ्या पुस्तकांचा साठा आहे बट माझं वैयक्तिक असं म्हणजे जास्त आवडीचं पुस्तक म्हणजे द गल इन रूम नंबर वन झिरो फाईव्ह त्याचे लेखक आहेत चेतन भगत ते एक सस्पेन्स थ्रीलर अशी असं पुस्तक त्यांनी बनवलं आहे ज्याच्यामध्ये एका मुलीचा खून होतो आणि शेवटी कळतं की त्या मुलीचा खून कोणी केला आहे ते पुस्तक खरं तर मी बऱ्याच वर्षापूर्वी घेतलं होतं पण मी जेव्हा ते वाचलं तर मला अत्यंत एवढं आवडलं की मी ते कधी रि परत परत केलंच नाही त्या दुकानदाराला आणि मी ते स्वतः करून ठेवून घेतले आतापर्यंत ते मी पुस्तक तीन वेळा तरी वाचलं असेल कारण तो जे पुस्तक वाचण्यात आपण पिक्चरांमध्ये सस्पेन्स आणि थ्रीलल थ्रील वगेरे बघतो पण जेव्हा आपण पुस्तक वाचताना जो तो सस्पेन्स क्रिएट होतो जो आपला लेखक जो आपल्याला दर्शवण्याचा प्रयत्न करतो जेव्हा आपण त्या गोष्टी सगळ्या इमॅजिन करतो तेव्हा ती गोष्टच वेगळी असते म्हणजे तो एक्स अनुभवच वेगळा लेवलचा असतो हे पुस्तक मी घेतलं मी राहण्यात राहायला कांदिवलीमध्ये आहे हे आमच्या इथे एक महावीरनगर म्हणून असा एक एरिया आहे जिथे सेकंड हँड पुस्तकं विकली जातात तिथून हे मी पुस्तक घेतलं होतं तर सेकंड हँड पुस्तक घेण्याचं कारण म्हणजे ते एक तर कमी किमतीत मिळतं आणि जर तुम्ही वाचून झालं असेल तुमचं आणि तुम्हाला जर ते पुस्तक स्वतःकडे ठेवायचं नसेल तर तुम्ही त्यांना ते परत करू शकता तर त्याचे ते सत् साठ किंवा सत्तर टक्के तुम्हाला परत देतात म्हणजे जेव्हा जेवढे तुम्ही विकत घेता घेताना त्यांना दिले असणार तर त्याचे साठ किंवा सत्तर टक्के तुम्हाला परत मिळतात जेव्हा पण पुस्तक रिटन करतो त्याची मुदत असते काही दिवसाची म्हणजे तुम्ही आज घेतलं तर तुम आज पुस्तक ते विकत घेतलं त्यांच्याकडून तर तीन महिन्याने तुम्हाला ते रिटन करायचं आहे अस असंच अशीच मी काही पुस्तकं तिथून घेत असते तर आणि अजून एक मी पुस्तक त्यांच्याकडून घेतलं होतं द मॅन फ्रॉम ॲन एक् जे लिहिलं आहे सुधा मुर्ती यांनी तर ते पुस्तक असं पुराण कथेवरती आहेत पुराण कथा देवाचे आपल्या भारतात आहेत तर त्याच्यावरती ते पुस्तक त्यांनी दिलं आहे अत्यंत सुंदर प पुस्तक लिहिलं आहे तर त्याच्यामध्ये द मॅन फ्रॉम ॲन एक् जो टायटल आहे पुस्तकाचा जे पुस्तकाचं नाव आहे ते म्हणजे द मॅन फ्रॉम ॲन एग म्हणजे गरूड आपले गरूडदेव तर त्यांच्यावरती त्यांनी काफी म्हणजे खूप अशी लहान स्टोरी सांगितली आहे त्या पुस्तकामधे अत्यंत सुंदर आहेत या दोन पुस्तकांचं सा साठा मी माझ्याकडे जो पुस्तकांचा साठा आहे मी जेव्हाही पुस्तक घेते ते नं काही महिन्यांनी मी परत करते बट ही दोन पुस्तकं आहे जेव्हा मी घेतली जेव्हा मी ती वाचली तर मला एवढी आवडली की मी ते कधीही परत केलंच नाही त्या दुकानदाराला मी ते स्वतःकडेच ठेवून घेतलं जी काही मी पुस्तकं घेते मी त्याच जागेवरून घेते आणि मला पुस्तकं वाचण्याची फार अशी अशी आवड नाही आहे बट जे पुस्तकाचे लेखक असतात जे आपल्याला सांग सांगू इच्छितात आणि ज्या दुसऱ्या जेव्हा आपण ते वाचतो आपण त्या दुसऱ्या दुनियेत हरवून जातो ती ती गोष्ट मला अत्यंत आवडते पुस्तक वाचताना म्हणून या एका कारणामुळे मी पुस्तक वाचते